मला डान्स करण्याची खूप पहिल्यापासून इच्छा होती आनि कॉलेजमधे मी डान्स करावा हे मला खूप दिवसापासून वाटत होते आणि यावेळी मला ती संधी मिळाली कॉलेजमधे डान्स करण्याची आता आम्ही सात ते आठ दिवस झाले डान्सची प्रॅक्टीस करत आहे त्यामधे डान्स करता करता माझ्या मित्रांना वगैरे डान्स काही थोडाफार जमत नाही तर मी त्यांना त्यांचे मिस्टेक्स सांगतो त्यामुळे त्यांची पण प्रॅक्टीस होते आणि माझी पण खूप प्रॅक्टीस होते त्यामुळे मला खूप छान वाटते की मला थोडंफार डान्स येते ओके